मला तसं वेगवेगळी दगड शंख शिंपले मोरपीस गोळा करण्याचा खूप नाद आहे जसं आपण ग याचं जेव्हा आम्ही पेहेलगाम वगैरे गेलो काश्मीरला तिकडच्या ज्या नद्या आहेत त्या अतिशय सुंदर बारा महिने वाहणाऱ्या नद्या आहेत आणि तिथले जे दगड आहेत ते अशी गुळगुळीत अशी पांढऱ्या रंगाचे दगड आहेत त्याचा संग्रह केला खूप दगड वेगवेगळ्या प्रकारचे जमा केले आणि दिल्लीपर्यंत आलो दिल्लीला आल्यानंतर असं लक्षात आलं की ओझं खूप झालेलं आहे आता उचलून आम्हाला रेल्वे स्टेशन पण जाणं होत नाही तेव्हा आम्ही त्यातले काही पुन्हा निवडक बाजूला केले आणि काही निवडक घेतले तसंच गोव्याला जेव्हा गेलो तेव्हा तिथे शंख शिंपले स्टार स्टारफिशचे न हे असलेले ते सगळे छान जमा केले तिथे तर इतके सुंदर मोरपंखी रंगाचे शंख शिंपले आम्हाला गोव्यामध्ये बघायला मिळाले ह्या सगळ्या वस्तूंचा संग्रह असेल किंवा बाहेर देशात जेव्हा फिरायला जातो तेव्हा तिथली नाणी आणतो ती पण संग्रह करून ठेवतो की हे इंग्लंडचं नाणं नाही पौंड आहे बाथ आहे थायलंडला गेलो ह्या सगळे नाणी असेल ना शंख शिंपले असेल किंवा मग असे सगळ्या गोष्टी बघणं दगड असतील वेगवेगळ्या ठिकाणचे दगड त्यांचा आकार त्यांचा रंग हे बघायला खूप छान वाटतं